आजच्या काळात तंत्रज्ञान म्हणजे फार मोठं टूल झालं आहे मोबाईल कंपुटर इंटरनेट हे सगळे समजणे आणि वापरणं अगदी गरजेचं झालं आहे लहानपोरं गाव गावातले की शहरातले सगळ्यांना तंत्रज्ञानाचे ना ज्ञान असायला पाहिजे कारण आता बँकिंग शिक्षण दुकानदारी सगळं काम ऑनलाईन झाले आहे अगदी आजारपणासाठी डॉक्टरांची सल्लाही मोबाईलवर घे घेता येतो तंत्रज्ञान शिकवलं गेलं पाहिजे कारण त्यामुळे माणूस मागे राहत नाही गावातले पोरंसुद्धा मोबाईल शिकून ऑनलाईन क्लास लावतात जग बदलतं आहे आणि आपण त्यात बदललो नाही तर मागे पडणार म्हणून तंत्रज्ञान शिकणं आणि त्याचा योग्य वापर करणं हा विषय सगळ्यासाठी मुळात शिकवणं गरजेचं आहे मग तो शाळेत असो कॉलेजमध्ये की प्रशिक्षणात म्हणजे तंत्रज्ञान हे नुसतं स्मार्टफोन वापरणं नाही तर त्या मागचं कसं काम करतं हे समजून घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणूनच मला मला वाटतं तंत्रज्ञान शि शिकवणं सगळ्यासाठी अत्यंत गरजेच आणि मूलभूत आहे तंत्रज्ञान शिकल्याने आपण खूप काही असे अनेक प्रत्येक गोष्टी घर बसल्या करू शकतो ऑनलाईन फॉर्म्स स्कॉलरशिप फॉर्म्स हे सगळं भरू शकतो केवळ तंत्रज्ञानमुळे म्हणून आपल्याला हे सगळं तंत्रज्ञान कंपुटर वापरणे हे सगळं शिकणं शिकणे आवश्यक आहे